हॅलो

हां काय म्हणते रूपाली हा असंच फोन केला काय चाललं आहे हो ना काल ते माझ्या शेजारी वाढदिवस होता काय बाई ते वाढदिवस रात्री बेरात्री वाढदिवस करतात एवढं जोरजोरात म्युझिक आणि सगळंच काही बाकी काय सांगू तुला बाकीचं इतका आवाज रात्रभर झोप नाही मला हो ना दुसऱ्याचा शेजारच्याचा विचारच नाही करत ते सतत तेच चालू आहे कसं झालं ना मुंबई पहिले कसं होतो आणि आता कसं झालं पहिले असं इतकं नव्हतं बा हो ना हो ना आणि आजकालचे काय पबमध्ये जाणं आणि काय काय बाप रे आपल्याला तर भीतीच वाटते आपली मुलं लहान आहे उद्या काय व्हायचं काय माहीत हो ना आणि बड्डेच काय उगीचच पार्टी पण करतात ते उगीच पार्टी असतात दोन चार तर सहज एकत्र आले म्हणून पार्टी करतात बाहेरून जेवण मागवतात वेळी अवेळी खातात मला नाही वाटत हे सगळं काही चांगलं आणि सतत जंकफूड मागवतात काय ते पिझ्झा आणि ते काय तेच तेच पाहिजे त्यांना घरचं तर जेवणच नको कोणाला आता

हां आपण कसं छान घरचं जेवलो आहे ना तर आपल्याला नाही ते फार जमत थोडसं ठीक आहे थोडं आपण इनव्हॅाल्व होतो त्यांच्यामध्ये पण इतकं पण नाही होऊ शकत जितकं ते करतात हो ना खा काय करायचं म्हणजे असं कसं कंट्रोल करायचं असंच वाटत आहे आणि देखादेखी हे मुलं आपले मुलं हेच करणार आहे पुढे जाऊन हो हो हो हो हो काय कपडे काय मुलं काय नि मुली काय काय कळतही नाही केस काय वाढवून ठेवले आणि मूल पण नैल्स वाढवतात आजकाल ब्लॅक नेल पॉलिश लावतात त्याच्यावर म्हणजे ते तर अतिच झालं एकदम पोनिटल आणि ते काय म्हणतात हो हो सगळंच वापरुन राहिलं आहे अगदी म्हणजे असं झालं आहे की आता कसंच आपला देश आपल्या देशासारखा दिसेल की नाही काही दिवसांनी हा ना काय करावं आणि याच्यावर सोल्यूशन काय मुलांशी बोलायला गेलो तर ते म्हणतात तुम्ही माग तुम्हाला काय समजत नाही तुम्ही फार मागच्या विचाराचे आहे तुम्ही फार मागासलेले विचाराचे आहे असं त्यांना वाटते ओके ओके थोड्या वेळाने कर हं बोलू आपण ओके चला बाय बाय